लॉकडाऊनमध्ये जे परिस्थिती भारतावर किंवा पूर्ण विश्वात आली होती ज्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम त्याच्यामुळे सर्वांनी मोबाईल ऑनलाइन पद्धतीने मीटिंग अरेंज करणं ऑनलाइन पद्धतीने सगळ्या गोष्टी हे करणं फॉलोप घेणं त्याच्यासाठी मोबाईल आणि लॅपटॉपची खूप वापर केला ते योग्य प्रमाणात झाला पण ऑनलाइन शिक्षणामुळे जे विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन दिले तेच विद्यार्थी आज तेच विद्यार्थी आज अभ्यासापासून दूर निघून निघून गेले आज त्यांना मोबाईल आवश्यक आहे पण शाळा महत्वाची वाटत नाही आहे त्यांना असं वाटते त्या वेळेस आपण पास झालो ऑनलाइन पद्धतीने आताही तसंच पास होऊ पण त्याच्यामुळे शालेयपणी विद्यार्थ्यावर खूप मोठा परिणाम होता अभ्यासावर तेच्यासाठी मोबाईल वापरणे हे त्या वेळेस योग्य होतं पण आता अयोग्य झालेलं आहे पण विद्यार्थ्यांना आता मोबाईलची सवय झालेली आहे त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासाचा कल कमी होत चाललेला आहे ते ऑनलाइन पद्धतीनं शिक्षणाच्या मागे लागलेत पण ऑनलाइन पद्धतीचं शिक्षण आणि शाळेत बसून केलेले शिक्षण यात खूप फरक पडतो